विहिरीतून पाणी काढण्यासाठी प्रथमत विद्युत पंप म्हणजे इलेक्ट्रिक मोटर बाजारातून खरेदी करून आणून ती फिक फिक्स करता येईल फिक्स केल्यानंतर तिला इलेक्ट्रिक कनेक्शन देऊन त्याच्यानंतर तो पाईपद्वारे फ फुटवाल त्या पाण्यामध्ये सोडून विहिरीतील पाण्यात सोडून त्याचे कनेक्शन फिक्स केले जाईल त्याच्यानंतर इलेक्ट्रिक बोर्डद्वारे स्टार्टर बसवून त्याला कनेक्शन देऊन ते स्टार्ट कर क मोटर करता येईल